भारतीय रेल्वे सध्या खूपच विकसित झालेल्या आहेत सगळेच बाबती सीट्स बर्थ इंजिन आवाज त्याचा चाकं ट्रॅक खरंच सगळ्यात सुधारणा आहेत इतक्यातच मी प्रवास केलेला होता गुजरातहून महाराष्ट्रात तेव्हाच अनुभव आलेला होता ती सगळी सीट्स ही अत्यंत मॉडर्न होती तिथे मोबाईल चार्जिंगसाठीसुद्धा फॅसिलिटीज आहेत इवन फॅन आणि ट्यूबलाईट्स तर ऑफकोर्स असतातच पण मोबाईलसाठी जी काही सोय केलेली आहे ती खरंचच उत्तम होती म्हणजे सीट बर्थवर पडून मोबाईल मागेच चार्जिंगला लावून तो अतिशय सोयीस्करपणे आपल्या हातात घेऊन आपण बोलू शकतो आपण टाईप करू शकतो मोबाईलवर इतकं ते सोप्पं करून ठेवलेलं होतं त्या ट्रेनमध्ये खरंच खूप छान आहेत ट्रेन्स ए सीज जर का तुम्ही बुकिंग केलेलं असेल तर त्याच्यात तुम्हाला बाहेरचा आवाजही अत्यंत कमी येतो आणि एस्पेशली तिथे स्व स्वच्छताही इतकी छान असते दिवसातून दोन वेळाला तिकडे कर्मचारी येऊन प्रत्येक सीटाखालून स्वच्छ करून घेतात केर काढतात पुसून घेतात आणि त्याबाबत ते कसलेही पैसेही तुम्हाला मागत नाहीत किंवा इ तिथली टॉयलेट्स जी आहेत तीसुद्धा क्लीन ठेवतात आणि स्वच्छता असल्यावर तुम्हाला नक्कीच ट्रेननी प्रवास करायला चांगलं वाटतं त्या वेळेला तुम्हाला तुमचं प्रायव्हेट वेहिकल काढायची गरज पण वाटत नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे की ऑफकोर्स कधीही सामाजिक वाहतुकीच्या ट्रेननी बसनी वगरे प्रवास केला तर ते कधीही तुमचा वेळ तर वाचवतातच किंवा तुम आपलं प्रदूषण हवेचं प्रदूषण पण टाळण्यात मदत करतात त्याच्यामुळे कधीही चांगलेच असतात ट्रेन किंवा बस वगैरे वापरणं